हॅलो मी मला माझा स्वतःचा केटरिंगचा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्यासाठी मला पॅनकार्डची गरज आहे त्याच्यासंबंधी मी ऑनलाईन सर्च केले केलं होतं तर त्यानुसार मला आधारकार्ड ओरिजिनल आधारकार्ड त्याची झेरॉक्स आणि दोन फोटो लागतील असं मला कळलं आणि त्याच्यासंबंधीचा एक फॉर्म भरावं लागेल हेही मला कळलं तं त्या फॉर्मेलिटीज मी पूर्ण केलेल्या आहेत त्यानुसार मला स असं असंही कळलं की महिनाभरात ते पॅन कार्ड माझ्या दिलेल्या पत्त्यावर येऊन जाईल पण मला थोडं लवकर पॅन कार्डची गरज आहे तर ते लवकरात लवकर मिळण्यासाठी मला आणखी काही प्रोसिजर करावी लागेल का तर त्याबद्दल तुम्ही मला काही आणखी माहिती सांगू शकाल का